आमच्या भागामध्ये खूप शाळा आहेत जसे की सहा शाळा आहे त्याच्यामधल्या दोन शाळा खूप प्रसिद्ध आहे जसं की मसुदरी शिक्षण संस्था आणि दत्ताजी बाल्हे या शाळांमध्ये शिक्षकवृंद खूप छान आहे त्या दोघी शाळांमध्ये मी वाढलेलो आहे मी इथलं बालवाडीपासून ते दहावीपर्यंत एके शाळेत होतो इथले शिक्षकवृंद हे आमच्याला घरच्यांचे मुलासारखे सांभाळायचे शिक्षण चांगलं द्यायचे जी जीवनातली फक्त शिक्षण द्यायचे नाही तर जी जीवनातली गरज आहे जसं की संस्कार पण ते खूप द्यायचे प्रत्येक धर्माबद्दल आदर बाळगा असं आम्हाला शिकवायचे तिथे शिकताना आम्हाला कोणत्या शिक्षकांमध्ये रागाचा किंवा अहंकाराचा आम्हाला त्रास झाला नाही कोणाकडेच हे दोन गुण नव्हते त्याच्यामध्ये असं होत होतं की आम्ही बालवाडीपासनं शिकलेलो आहे त्या तिथं आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणचीच वाईट सवय किंवा वाईट बोलायचं नाही आणि त्या ते शाळेत तसं काही नव्हतंही त्याच्यामुळे दत्ताजी भाले शाळा आणि मसोदरी ह्या दोन शाळाच इथं आमच्या शाळेत खूप चांगलं आहे आणि आम्ही मोठ्या शाळेला बिलकुल प्राधान्य देणार नाही कारण की तिथं फक्त पैशाची लुबाडान् लुबाडा होत असते तिथे फक्त लूटमार होत असते तिथं शिक्षक काहीच करत नसतात शिकवत नसता मग त्यांना क्लासेस लावावे लागता